नवीन जन्मलेल्या बाळाच्या पहिल्या वर्षात काही विधी केले जातात जसे सव्वा महिनामधे त्याला पाळण्यात टाकण्याचा कार्यक्रम केला जातो ज्याच्यामधे त्याचं नामकरण होते नामकरणामधे विधीमधे त्या असे पाळणा गीते गायली जातात जन्मलेल्या बाळाची जी आत्या असते ती त्याचं नाव ठेवते आणि त्याचा दीड दोन महिन्यानंतर त्यांचा मुंडनाचा कार्यक्रम केला जातो त्याच्यानंतर सहा महिन्यात त्यांना घ् घास भरवण्याचा कार्यक्रम केला जातो त्याच्यामधे बाळाचं दूध सोडून त्याला पोषक पदार्थांकडे त्यानी खाणं स्टार्ट केलं पाहिजे त्याच्यासाठी तो कार्यक्रम केला जातो आणि शेवटी एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर त्याचा जन्मदिवसाचा कार्यक्रम केला जातो